हो म्हणजे जर शरीर जर आपल्याला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर आपल्याला जॉगिंग वगैरे दा करणं गरजेचंच आहे पण त्याच्या बरोबरीने जर आपण योगासनं वगैरे केली तर त्याच्यामुळे तुमचं शरीर जरा जास्त फिट राहू शकतं आणि व्यायाम करणं ही खरंच आरोग्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ज्याच्यामुळे तुमचं शरीर तर चांगलं राहतंच पण तुमचं मनसुद्धा ताजंतवानं राहतं आणि दिवसभरात कुठली कामं करताना अडथळे वगैरे अडचणी वगैरे येत ना आणि शरीर जर चांगलं असेल आ तर आरोग्य चांगलं राहतं आतून वगैरे आणि त्याचा परिणाम मग तुम्हाला दिवसभर काम करण्यामध्ये येत नाही मानसिकता तुमची व्यवस्थित राहते कुठलाही मान ताण येत नाही मनावर कुठल्याही पद्धतीचा आणि जॉगिंग ही सगळ्यात चांगली असणारी एक गोष्ट आहे त्या धावन्यामुळे तुमच्या कॅलरीज ज्याला म्हणतात की बर्न होतात त्या जाळल्या जातात चरबी कमी होते विशेषत जर डायबेटीस किंवा ब्लड प्रेशर अशा आजार असणाऱ्या लोकांना तर सांगितलं जातं की किमान दिवसातून चाला तरी धावलात नाही तर निदान चाला तरी ज्याच्यामुळे तुमचं ते शरीराचं चलनवलन व्यवस्थित झालं पाहिजे रक्ताभिसरण व्यवस्थित झालं पाहिजे ह्या गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित असतील त्या जर करायच्या असतील तर तुम्हाला जॉगिंग ही एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्याच्या बरोबरीने जर तुम्ही योगासनं कराल त्यातल्या त्यात जर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सूर्यनमस्कार वगैरे जर करत असाल तर तर फारच महत्त्वाची गोष्ट आहे ह्या गोष्टी येत छोट्या छोट्या सूर्यनमस्कार जर आपण दिवस घालत असलो एक दहा सूर्यनमस्कार किंवा पंधरा सूर्यनमस्कार जास्तीत जास्त वीस सूर्यनमस्कार जरी तुम्ही दिवसातून घालत असला तरी तुमचे शरीराची पूर्ण व्यायाम होउन जातो हातात म्हणजे केसाच डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत सगळ्या अवयवांचा इथे आपण व्यायाम करतो त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं